हॅलो सर कॅबने अंदाजे आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामधे पोचायला किती वेळ लागेल आपण वर्धा या मार्गाने गेलो असतो बट च वर्धा या मार्गाचा रस्त्याचा बांधकाम चालू असल्या कारणाने आपल्याला ब्रमपुरी या मार्गाने जावं लागेल तर ब्रमपुरी या मार्गाने जाताने आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यात पोचण्यास किती वेळ लागेल